हां बोला ना बोला

हो का तुम्ही डॉकुमेंट् घे घेऊन यायचे होते आधीच हो का तुम्हाला डॉकुमेंट् माहीत आ हो हो का किती पाहिजे लोन तुम्हाला हो का हो बरोबर आहे अरे तुम्ही काय करता दादा हो का तुम्हाला पेमेंट किती आहे

आणि तरी तुम्हाला तुमची पगार पाहून तुम्हाला मी लोन देऊ शकतो तर तुमा तुमचा पगार आहे समजा चाळीस हजार तुम्हाला लोन पाहिजे चाळीस लाख वीसच लाख हव होतं का हां तरी अडचण अशी आहे की बुवा आपलं जेवढा रक रक्कम ठरलेली आहे तेवढी रक्कम आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे

हो आठ टक्के आठ टक्के व्याजच आपलं बँकेचं

आधार कार्डाचे झेरॉक्स पासबूकची हो आधार कार्डाचे झेरॉक्स पास पासबूकची झेरॉक्स अ बँकेच्या पासबूकची झेरॉक्स तुमचं फोटो पासपोर्ट फोटो तुमचं वडिलांचं जन्माचा दाखला

दु दोन साक्षीदार